भारतातील शिक्षण व्यवस्था कोलमडलेली आहे कारण गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना नगरपालिकेच्या आणि खाजगीकरणामध्ये शिक्षण मिळतंय त्यांच्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळं गरीब लोकांना हेच आव्हान आहे की की त्यांना नोकऱ्या मिळणार नाही कारण उच्च शिक्षण त्यांना मिळत नसल्यामुळं त्यांना कुठल्याही म्हणजे गरिबीची जाण त्यांना गरिबीच राहील बस्स